फ्लिपकार्डवरून एक पहिली वस्तू मागवली होती आम्ही तर ती चांगली आली तिच्यानंतर मग दुसरीवगैरे मागवली तिच्यात मी चप्पल मागवली होती तिचा साईजवगैरे बरोबर नव्हता आणि तू एका जागेवरून तुटलेलीपण होती त्याच्यामुळं आम्ही कसं ती परत रिटर्न केली हे थॉट आहे त्याच्यामध्ये आणि परत सुरुवातीला त्यांनी चांगली वस्तू दिली नंतर नेक्स्ट टाईम की नाही त्यांनी बरोबर ती वस्तू दिली नाही तुटलेली होती आ आणि तिची साईजपण बरोबर काही नव्हतं त्याच्यामुळे आम्ही परत रिटर्न केली